प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात फिरायला जायला चांगल्या ठिकाणी फिरायला जायला आवडते फिरायला जायला कोणी कधीच नाही म्हणत नाही प्रत्येकालाच फिरायला जायला आवडते आजच्या काळात प्रत्येकजण व्यस्त आहे प्रत्येकाचं जीवन हे धावतं जीवन धकाधकीचं जीवन झालं आहे त्यामुळे प्रत्येकालाच एक वेगळा अनुभव म्हणून फिरण्यासाठी एक वेगळा वेळ असं सगळ्यांना म्हणजे असं आवडतच असतं की हा बाबा एक दिवस आपण सगळ्या आपल्या कामातून सुट्टी घेऊन एक दिवस आपल्या फॅमिलीसोबत स्पेंड करू यासाठी फिरायला जायला प्रत्येकालाच आवडतं आपला सर्व थकवा निघून जातो आपल्याला आपल्या भारतात अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत मी पाहिलेलं पर्यटन स्थळ जे मला आवडलं ते म्हणजे काश्मीर मी यावर्षी माझ्या कुटुंबासोबत काश्मीरला जाणार आहे माझ्या काश्मीरलाच काश्मीर एवढं म्हणजे थंड हवेचं ठिकाण आहे काश्मीरलाच आता कसं म्हटलं जातं आहे की भारतातलंच एक दुसरं ठिकाण म्हणजेच स्विदर स्विझरलँड म्हणून काश्मीरला ओळखलं जातं आहे ही गोष्ट खरंच तिथं गेल्यावर म्हणजे अनुभवायला मिळते की हा बाबा इतकं सुंदर ते पर्यटन स्थळ आहे पर्यटनासाठी आपण किल्ले पाहू शकतो तसेच ऐतिहासिक घटना जेथे झाल्या आहेत ते ठिकाण आपण पर्यटनासाठी निवडू शकतो प्राण्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण झूमध्ये जाऊ शकतो तसेच मी आता सध्या सांगलीमध्ये राहायला आहे सांगलीमध्ये आमच्या इथे भरपूर असे पर्यटन स्थळे आहे त्यामध्येच आमच्या जवळपास आहे ते म्हणजे गणपतीचं मंदिर फार प्राचीन काळापासून एक मंदिर येथे प्रसिद्ध आहे पटवर्धनांनी ते बांधलेलं आहे ते भव्य मंदिर आहे तेथे सूर्यनारायणाचं गणपतीचं मुख्य मंदिर त्यानंतर देवीचं आहे तेच म्हणजे हे मंदिर सर्व असल्यामुळे धार्मिक धारणा लोकांची वाढते व लोक धर्म व देवाच्या अधिक जवळ येतात तसेच अजून जवळपास जायचं म्हणलं तर मुंबईपासून माझं माहेर मुंबई मुंबईपासून जवळ पुणे येतं पुण्यामध्येसुद्धा आपण बघण्यासारखी बरेचसे ठिकाणे आहेत पुण्यामध्ये माणूस शनिवार रविवारी आपण जाऊ शकतो जेणेकरून आपल्या कामातून आपल्याला सुट्टी मिळते शनिवार रविवारी माणसांना सुट्टी असते त्यावेळेला ते जाऊ शकतात शनिवार रविवारी पुणे हे मुंबईच्या जवळच येतं त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात असंच म्हणजे फिरायला जायला खूप आवडत असते आहे प्रत्येकजण आता संधी मिळाली की कोणी सोडत नाही हा बाबा आता संधी मिळाली आहे प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात फिरायला जायचा तो आनंद वेगळाच असतो